हॅलो नमस्कार विज मंडळाला फोन लागला आहे का मी ऋतुजा हांडे बोलते आहे तुम्ही माझ्या विजेचे बिलाचे शुल्क ह्या वेळेस खूप जास्त लावलेले आहे ज्या सेवांचा ज्या सेवांचे शुल्क तुम्ही लावलेले आहे त्या सेवांचा आम्ही वापरही करत नाही तरी तुम्ही त्या सेवांच्या शुल्क लावलेलं आहे हे खूप चुकीचं आहे याबाबत तुम्ही ॲक्शन घेतलीच पाहिजे तुम्ही असे लोकांना फसवू शकत नाही तुम्ही विजेचे बिल जास्त लावलं आहे हे अत्यंत चुकीचे आहे तर प्लीज तुम्ही त्या बिलावरील शुल्क कमी करा आणि माझी औपचारिक तक्रार दाखल करून घ्या नाही तर मी पुढे ॲक्शन घेईन